धाराशिव जिल्ह्यात सगळ्यात छान धाबा म्हणजे समाधान धाबा तुळजापूर धाराशिव रोडवर हा धाबा आहे आणि इथे शेंगा शेंगा पिठलं शेंगदाण्याचं पिठलं हे शेंगा भाजी ही खूप छान मिळते